आम्ही नाष्ट्यासाठी पोहे उपमा शिरा इडली उत्तपा हे पदार्थ बनवतो त्यातील तुम्हाला पोहे ह्या पदार्थाची रेसिपी सांगत आहे प्रथम पोहे भिजत घालावेत भिजवून त्यातील पाणी काढून घ्यावे नंतर कांदा बारीक चिरावा मिरची चिरावी कोथिंबीर चिरावी फोडणीसाठी कढई ठेऊन त्यामध्ये थोडेसे तेल घालून जिरे मोहरी घालावेत नंतर कढीपत्ता मिरची बारीक चिरलेला तो कांदा हे सर्व घालून कांदा परतून घ्यावा त्यामध्ये हळद घालावी मीठ घालावे तळलेले शेंगदाणे घालावेत त्यानंतर ते पोहे त्या कांद्यामध्ये टाकून छान परतून घ्यावेत नंतर वरून कोथिंबीर घालावी असे आपले पोहे तयार होतात